आपल्या भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या रूढी आणि प्रथा आहेत त्याच प्रकारे लग्नामध्ये नववधूला लोकं जे आहेत खूप काही भेटवस्तू देत असतात ह्या ज्या भेटवस्तू आहेत ह्या त्यांच्या संसाराला हातभार लागावा यासाठी दिल्या जातात त्याचप्रमाणे त्यांचा संसार चांगला आणि सुरळीत चालावा या स या मागील हा उद्देश्य असतो आणि त्यांनी चांगलं आयुष्य जगावं हाही एक उद्देश्य असतो तर भेटवस्तूमध्ये लोकं त्यांना सोन्या चांदीचे भांडे देतात जे भांडे त्यांच्या अंगावरती घातले जातात नववधूच्या त्यानंतर घरामध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतात भांडी असतात ते ते देतात जसं टी वी फ्रीज वॉशिंग मशीन ह्या घरगुती ह्या मोठ्या वस्तू ह्या दिल्या जातात त्यानंतर घरातली जी छोटी मोठी भांडी असतं जसं ताट वाटी गंज कोयपर चम्मच हे त्यांच्या स्वयंपाका लाय लागणारी वस्तू त्यांना देतात आणि काही भागामध्ये हुंडासुद्धा दिला जातो आहे हुंडा जो आहे हा काही पैशांच्या स्वरूपात दिला जातो तर काही मोठ्या वस्तूंच्या स्वरूपात दिला जातो मोठ्या वस्तू म्हणजे जसं मोटरसायकल किंवा फोर विलर गाडी या स्वरूपामध्ये दिला जातो हुंडा तर ज्याची जशी पावत असते तो तशा आपल्या पावतीनुसार नववधूला भेटवस्तू देत असतो